राज्यातील लोकं हे खूप प्रकारच्या आहेत त्याचप्रमाणे राज्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत आयुष्यात त्यांच्या खूप चढ उतार येत असतात आणि लोक हे आपले चढ उतार कशाप्रकारे करतात हे पुढीलप्रमाणे समजा एखादी व्यक्ती नोकरी याला असली तर ती आपल्या शेव महिन्याचा शेवटचा जेव्हा महिन्याचा पगार होतो त्यावेळेस तो आपला स महत्त्वाची घटना समजा महत्त्वाची वेळ समजून तो साजऱ्याप्रमाणे वेळेत साजरा करत असतो महिना आल्याच्यानंतर अशा प्रकारे आणि एखादी व्यक्ती जोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये एखादी महत्त्वाची घटना आली असली समज ए कुठे काही झालेले असले दवाखान्यात किंवा कुठेबी अशा प्रकारे ते साजरे करत असतात